आम्ही दोघं बहीणभाऊ आहेत माझं दादा माझ्यापेक्षा मोठा आहेत मी लहान आहे आणि आम्हा दोघांना म्हणजे खेळायला आवडतो आम्हाला बरेचसे चीजं करायला आवडतंच आणि तसे खूप गोष्टी पण आहे त्याला नाही आवडतं पण मला आवडतो जसं की त्याला फिरायला आवडते मला घरी बसायला आवडते आणि त्याला गाणे म्हणणं आवडतं बोलणे आवडतो ऐकणे आवडतो मला डान्स करायला खूप आवडतं आणि त्याला स्वीट आवडते मला नमकिन आवडतं खायला आणि जास्त तोच माझ्यापेक्षा थोडा हुशार आहे आणि मी थोडीशी अभ्यासात कमजोर आहे आणि त्याला स्टडी करायला खूप आवडतो वाचायला आवडतो मला डान्स करायला आवडतं आणि बरेचसे खूप चीजं आहे की